ओके हो हो हो अंतर्नादवर ना अंतर्नादवर ना अंतर्नाद ट्रिपिंग ग्रुप ठीक आहे बरं बरं

बरं चालेल तर आपण तुम्ही मुंबईवरून इकडे येऊ पुण्याला येऊ शकता ना बरं बरं तिकडून हां मुंबईवरून आम्ही ट्रॅव्हल्स तुम्हाला मॅनेज करून देऊ पुण्यापर्यंत येऊ शकत त्यांनी आणि तुम्हाला आपल्याला सकाळी सकाळी ट्रेक सुरू करावा लागतो पाच वाजता जितक्या लवकर होईल तितक्या कारण नंतर कसं जर का ऊन असेल तर आता समजा आता उन्हाळा सुरू आहे ना तर नंतर ऊन वाढतं त्यामुळे जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढा लवकर आपण जात असतो आणि तुम्ही पुण्यामध्ये शिवाजीनगर ह्या पॉईंटला जेव्हा उतरला तर तेव्हा तिथे आम्ही परत पिक अप करू तुम्हाला हां आणि तिथून मग सगळे पुणे मुंबईचे लोक सगळे आपण शिमगडला सकाळी सकाळी जाणार आणि तिथून मग आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार ओके हां तुम्ही सकाळी सकाळी लवकर निघायचं म्हणल्यावरती सकाळी थोडा अंधारही असू शकतो तर त्याच्यासाठी तुम्ही एक टॉर्च जवळ ठेवा ट्रेकिंग शर्ट्स असतात ट्रेकिंग पॅन्ट्स असतात तर त्या कॅरी करा किंवा बॅग पाण्याची बॉटल ठेवा सोबत किंवा ओ आर एस असेल तुम्हाला आतमध्ये समजा काही गरज असेल ओ आर एस ठेऊ शकता स्पोर्ट शूज लागेल जो की असा शूज की जो घसरणार नाही आपण चढता चांगले शूजची आवश्यकता आहे आपल्याला हां आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी व्हॉट्सअपला कळवतो की का कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण अजून हे करू शकतो ट्रेकमध्ये काय काय करू शकतो

नाही ते ते ट्रेकिंग पॉईंट्स नाही आहेत मॅडम हां उशू गार्डन किंवा अजून कुठलं म्हणलं तुम्ही हा मग ते ट्रेकिंगचे पॉईंट्स नाही आहेत ते असेच नॉर्मल फिरायचे पॉईंट्स आहेत ट्रेकिंग आपण फक्त गडांवरती किंवा ऊनचं जे डोंगर आहेत तिथे आपण ट्रेकिंग करू शकतो उदाहरणार्थ कळसूबाई गड किंवा गड वगैरे किंवा असं के टू वगैरे अशा ठिकाणीच आपण ट्रेकिंग करू शकतो असे हे फिरण्याचे ठिकाणे इथे प्रेक्ष ओके ओके ठीक आहे

हो हो हो चालेल चालेल आणि पर फीस हजार रुपये आहे तर तेवढीही तरी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाठवून देतो चालेल चालेल ओके